हां कोण बोलत आहे हां येस मॅम बोला ना हो तुमचा ओके ओके तुमचा ऑर्डर आलेला आहे आमच्याकडे ओके बट तुमचा काय कॅश ऑन डिलिवरी करत आहे का कॅश पेमेंट करत आहे हो चालेल बट तुमचा पत्ता ॲड्रेस वगैरे सांगा ना ओके अच्छा अच्छा ओके ओके तुमचं नाव आणि प ॲड्रेस सांगा ना मी लिहून घेईन आणि सांगेन तुम्हाला नाव सांगा मॅडम ओके ॲड्रेस सांगा

ओके ओके थँक्यू मॅम अजून काही बोला अजून काही डिलिवरी केलं आहे काय

अच्छा तुम्ही किती ऑर्डर केलं आहे चिकन वगैरे पाच आहेत ना ओके साडे आठशे रुपये झालेले आहेत ओके हां तुम्हाला जे हवं आहे ते मिळू शकते मॅडम चिकन डिलेवरी आहे सगळं बिर्यानी वगैरे सगळं काही आहे चिकन आहे पनीर आहे मच्छी आहे वॉटेवर हो वेज पण आहे बेटं फ्लॉवर बेट हो सगळे फिफ्टीपासून प्राईज आहेत मॅडम नाईन लॉलीपॉप आहे चिकन आहे प्लस चिकन पुलाव असतो बिर्याणी असतं

ओके ओके ठीक आहे ठीक कोणती पाहिजे मॅम वेज पाहिजे का वेज चिकन पाहिजे को मटन ओके ओके ओके ठीक आहे ओके चालेल ठीक आहे अजून काय मॅम हो हो ठीक आहे ठीक आहे अजून काही हवं आहे काय ठीक आहे ठीक आहे चालेल आहे